सरकारकडून राज्यात भरपूर काही योजना चालू असतात जसं महाराष्ट्र शासनाची गरीब कल्याण योजना नागरिकांसाठी आहे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्तरावर योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबून स्वावलंबी बनवल्या जातात व्यवसाय व्यवसाय करणं कर्ज कमी स्वरूपात कर्ज उपलब्ध करून त्यांच्या आर्थिक आधार करून देतात तर असे भरपूर काही सरकारचे योजना आहेत जसं राज्यात गरीब आणि वंचित मागासवर्गीय नागरिकांना घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत करतात नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी आरोग्य योजना राबवण्यात येते तसेच महिलांसाठी महामंडळातून सन्मान महिला सन्मान निधी ही योजना कार्यरत आहे मातृत्व वंदना योजना का आहेत मुलींसाठी राज्य शाश शासनाने अजून सरकारची माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरु केली आहे त्यामध्येच जस मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मुलामुलींना समान हे समान समानता दिलेली आहे अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या जास्तच आहे जास्त वाढवण्यात आली त्यांनाबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाधार स्कॉलरशिप दिलेली आहे स्वयंचि स्कॉलरशिप सुद्धा लागू केलेली आहे बरेचसे शिक्षणामध्ये आयआयटी सेक्टर म्हणून आहे कुठल्याही पासष्ट वर्षाच्यावरती ज्येष्ठ नागरिकांना सवलती दिल्या आहेत त्यांना निराधार श्रावण बाळ योजना ही पेन्शन योजना लागू केल्यासारखी केलेली आहे आणि त्यांना बुवा सरकारने अजून अर्ध्या तिकीटमध्ये सुद्धा प्रवासाची योजना केलेली आहे अशा भरपूर काही योजना सरकारच्या आहेत आपण त्याचा फायदा घेत असतो रमाई आवास योजना आहे सरकारची जे दुर्बल वंचित लोक आहे ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशा लोकांसाठी ती योजना केलेली आहे